आमच्याकडं लग्न म्हणजे एक सोहळाच आहे त्याचा एखाद्या सणासारखाच तो आम्ही प्रकार अनुभवतो लग्नामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहुणे आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर विवाहम विवाहाच्या वेळेस पूर्ण जी आपली संस्कृती आहे मंगलाष्टका वगैरे ह्या प्रथेप्रमाणं आम्ही म्हणतो आम्ही आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्या एक दिवस अगोदर हळदीचा कार्यक्रम असतो हा आपला जो पारंपरिक सुसंस्कृत पद्धतीने आहे त्या पद्धतीने आम्ही करतो आणि अक्षताच्यावेळेस तर एकदम आम्ही ज्यावेळेस अक्षता संपत येते त्यावेळेस शेवटी आम्ही आक्षता टाकतो आणि महत्त्वाची गोष ज्यावेळेस कन्यादनाची वेळ येते त्यावेळेस पूर्ण जो पारंपरिक पद्धतीनं जी पद्धत आहे कन्यादानाची त्या पद्धतीने एकदम ते साड्या वगैरे नेसवणे आणि महत्त्वाची गोष्ट एकमेकाचं मानपान आणि महत्त्वाची गोष्ट मुलाचे आईवडील असतील किंवा मुलीचे आईवडील असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मान देणे आणि महत्त्वाची गोष्ट कन्यादान करताना मुलीच्या आईला आणि मुलाच्या आईला हा जो सन्मान आहे तो सन्मान एकदम योग्य पद्धतीने त्यांना दोघ दोघींना पण दिला जातो आमच्याकडं